सहा लाख पन्नास हजार आठ लाख सत्याहत्तर हजार एक लाख पन्नास हजार एकोणीसशे नऊ लाख बारा हजार ऐंशी दोन लाख अठरा हजार